हां नितीन पाटील बोलत आहे का मी सिद्धार्थ बोलतो आहे ते माझ्या मित्राने मन नंबर दिलेला तुम तुमचा ते प्लंबिंगचं काम करून देता का तुम्ही ते मला करायचं आहे काम ते काय कसा म्हणजे काय रेट असतो तुमचा सांगा बरं मला

ते लांबीच्या हिशोबाने नाही घेत काय तुम्ही

मला टाकी बसवाय टाकी टाकी बसवायची आहे अंडरग्राउंड फिटिंग करायची आहे हां हां माझे बाथरूममध्ये दोन तीन पॉइंट असतील टॉयलेटमध्ये एक असेल बेसिनमध्ये असतील दोन दोन दोन बेसिनमध्ये आहे आणि बाकी बाहेर ते बोरिंग बीरींगचं किती पैसे लागतील त्याचे काय काय करून देणार त्याच्यामध्ये तुम्ही

हे किती दिवसात काम करून देणार तुम्ही हां मजुरी मजुरी नाही नाही अठरा हजार जास्त आहे जरा तर दोन दोन दिव दोन दिवसाचं काम आहे ते

अच्छा तर तुम्ही टाकी बसवून देणार आणि ते कॉक वगैरे कोणत्या कंपनीचे असतील ते

ते बेसिनचे भांडे वगैरे पण बसवून देत आहे का तुम्ही

विथ मटेरियल किती विथ मटेरियल पासनं काम किती दिवसात होणार ते

अच्छा म्हणजे त्याच्यात मटेरियल मजुरी दोघं आलं चार दिवसात ह्याच्या आधी कुठं कोणाचं काम करून दिलं आहे का तुम्ही हां हां हां हां अच्छा तर अनिल भाऊंनी नंबर दिला आहे मला

चालेल ठीक आहे मी डिस्कस करतो जरा घरामध्ये हां ना आणि मग झाल्यानंतर मग मी तुम्हाला कॉल करेल ठीक आहे चालेल हो ओके चालेल ठीक